हॅलो स्विगी हेल्पलाईनवरून बोलत आहे ना हा मला ॲक्च्युली एक तुमची मदत हवी आहे तुम्ही मला गाईड करू शकता का मला ऑटोपे बंद करायचं आहे हो हो ओके थँक्यू मला स्टेप्स सांगा तसं मी फॉलो करत जातो ओके स्विगी ॲप ओपन केलं आहे हां त्यानंतर सेटिंग्समध्ये गेलो ओके तिकडे पेमेंटच्या पर्यायावर क्लिक केलं ओके आता तिथे मला ऑप्शन दिसतोय ऑटोपे बंद किंवा चालू ठेवण्याचा बरोबर ऑटोपे बंद करायचं आहे हो ॲक्च्युली काय होतं आहे मी ऑर्डर केल्यानंतर बऱ्याचदा मला जर का ऑर्डर अपडेट करायची असेल किंवा कॅन्सल करायची असेल तर ऑटोपे चालू असल्यामुळे ते मला करता येत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझी गैरसोय होती आहे हो ऑटोपे हा इशू नाही आहे मला ते प्रॉपर्ली मॅनेज करण्यासाठी मला ऑटोपे बंद करायचं आहे हो हो मला ऑटोपे आत्ताश आत्ता बंद करायचं आहे तर या पर्यायावर मी क्लिक केल्यावर ऑटोपे बंद होईल का मला सबमिट करावं लागेल ओके ओके ठीक आहे तर मग आता सेटिंग्समध्ये मी गेलो आहे पेमेंटच्या पर्यावर क्लिक करून ऑटोपे फीचर बंद करा हे मी सिलेक्ट करतो ओके सिलेक्ट केलं आहे सबमिट केलं आहे आता ऑटोपे बंद झालं का ते अपडेट व्हायला वेळ लागेल ओके किती वेळ लागेल ओके ॲप बंद करून पुन्हा ॲपवर येऊन रिफ्रेश करून चेक करायचं ओके थँक्यू झालं ऑटोपे बंद